नमस्कार सर मी तुम्हाला मागे पी यम के व्ही वाय साठी अर्ज केला होता सर तर मला त्यासाठी माहिती हवी होती आज अर्ज करून बरेच दिवस झाले तरी माझा अर्जच्या आणखी काही तपशील मला भेटलेली नाही आहेत तर मला त्याबद्दल थोडी माहिती हवी होती तर मला ती तुम्ही कधीपर्यंत देऊ शकता आणि आजच देऊ शकत असाल तर मी तुम्हाला माझे पावतीचा नंबर व माझ्या बँक अकाऊंटचा नंबर सांगू शकतो तर तुम्ही आज मला ती मदत करू शकता का माझ्या पावतीचा नंबर आहे पासष्ट झिरो सहा झिरो दोन एक्केचाळीस आणि माझ्या बँक अकाउंटचा नंबर आहे सर लास्ट शेवटचे चार अंक आहेत माझ्या बँक अकाउंटचे चार पाच सात आठ तर तुम्ही मला मदत करू शकता का सर